महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळण्यासाठी आपल्या दहावीचे मार्कशीट असला पाहिजे शाळेतले सगळे गोष्टी क्लियर असलेल्या पाहिजे मार्क्सचा पर्सेंटेज असला पाहिजे मग जाऊन आपल्याला त्या मग विद्यापीठमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो